तुम्ही रीम्स हॉस्पिटलला कॉल केला आहे बोला काय समस्या आहे तुमची अच्छा अच्छा अच्छा तुम्ही तुमच्या डायटमध्ये काय फॉलो करता म्हणजे तुम्ही सकाळी किती वाजता नाश्ता करता केव्हा जेवण करता रात्री

अच्छा अच्छा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही आता वजन करण्या कमी करण्यासाठी वॉकिंग स्टार्ट करा रोज सकाळी एक तास फिरणं झालं पाहिजे त्यानंतर तुमच्या जेवणाचे जे टाईम असतील ते फिक्स ठेवा एके दिवशी आठ वाजता दुसऱ्या दिवशी नऊ वाजता नाश्ता असं नका करू नाश्त्यामध्ये ट्राय करा की हेवी जे फॅट असणार असं अन्न घेऊ नका दुपारच्या जेवणाच्या वेळेस जसं की आता उन्हाळा आहे तर तुम्ही ताक वगैरे घेऊ शकता एक वाटी दाल घेऊ शकता किंवा कढी घेऊ शकता पूर्ण एक वाटी तुम्ही सब्जी खायला हवी अन् ट्राय करा की ग्लुटेन फ्री डायट असायला पाहिजे म्हणजे तुम्ही भाकरी खा नाचणीची भाकरी खाऊ शकतात अशा प्रकारे जेवण तुम्ही दुपारच्या वेळी घेऊ शकता आणि संध्याकाळचं जेवण एकदम ला लाईट करा स्प्राउटस् खाऊ शकता जसे की तुम्ही सांगितले की थुल्ली तुम्ही खाता पण थुल्लीवर तुम्ही वरतून एक्स्ट्रा तूप वगैरे घेऊ नका कारण जेवढं एक्स्ट्रा फॅट तुमच्या बॉडीमध्ये जाईल ते जमा होईल म्हणजे ऑडरेडी जमा झालेलं फॅट आहे ते यूज होणार नाही त्यामुळे काय होणार ते फॅ फॅट एक पु वारंवार आपल्या बॉडीमध्ये जमा होतं आणि त्यामुळे ओबेसिटीचा प्रॉब्लेम येतो पण जर तुम्ही एक्स्ट्रा इनटेक नाही घेतला तर जे फॅट ऑररेडी बॉडीमध्ये आहे ते यूज होईल आणि मग वेटलॉस होईल ओके अशा प्रकारे तुम्ही फॉलो करा होईल मग सगळं आणि काही वाटल्यास तुम्ही मला कॉल करू शकता आणि माझ्या कन्सन्टंसी चार्जेस फक्त शंभर रुपये आहे आणि मी केव्हाही अव्हेलेबल असते तुम्ही माझ्यासोबत कॉन्टॅक करू शकता ओक थँक्यू